मी खिचडी बनवताना असताना खिचडी माझ्याकडून खराब झाली मं खराब जाताना आता त्याले काय कराव मंग खिचडी खराब झाल्यानंतर मी त्याला शिजवते शिजवल्यानंतर त्याच्यामदून वेगळ्या पद्दतीनं ती खराब झाली ठीकय पन त्याच्यातून आपुन शिकायचं म्हनजे आन्न खराब नाय झालं पाये त्याच्यातून आपुन ती गरम करून त्यायले चायनीस खिचडी बनवता येते ती म्हणजे त्याच्यात कसं टमाटे लसून कांदा संबार टाकायचं त्यायले फोळनी देऊन वेगळ्या पद्धतीनं बनवता येते